शिक्षक असल्यामुळे पुस्तक तर रोजच वाचावे लागते आहे पण माझ्या घरी एक वृत्तपत्र रोज येते मी घरी गेल्यावरती वृत्तपत्र हातात घेतो आणि साधारणतः अर्धा ते एक तास वृत्तपत्र वासतो मी वृत्तपत्रामधील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या वाचतो आणि त्याचा आनंद घेतो वृत्तपत्रामुळे जगात चाललेले अनेक घडामोडी मला कळतात राजकीय असू देत शैक्षणिक असू देत किंवा काँपिटिशनच्या जगात काय चालू आहे खेळामध्ये काय चालू आहे हे सगळ्या गोष्टी कळतात नंतर जगात तील अनेक घडामोडी असतात म्हणजे जगात छोटेमोठे युद्ध आहेत नंतर देशादेशांतील ताणतणाव आहे राज्याराज्यांतील ताणतणाव आहेत किंवा राज्याराज्यांतील निवडणूक आहेत यांविषयी सगळी माहिती कळते वृत्तपत्रामुळे माणूस नवीन जगात जे चालू आहे याची सगळी माहिती मिळते वृत्तपत्र वाचल्याने माणसाच्या ज्ञानात भर पडते जगातील सगळी माहिती देशातील राज्यातील माहिती माणसाला मिळते आणि ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे मासिक असो ब्लॉग असो वृत्तपत्र असो हे वाचलेच पाहिजे त्याच्यामुळे माणसाच्या ज्ञानात भर होते सामाजिक शैक्षणिक राजकीय सगळ्या गोष्टींची माहिती होते जीवनात दैनंदिन घडामोडी ज्या असतात त्या आपल्याला कळतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचश्या गोष्टीचा फायदाही होतो त्याच्यामुळे वृत्तपत्र प्रत्येकाने वाचलंच पाहिजे दैनंदिन वृत्तपत्र वाचलं पाहिजे एकापेक्षा अनेक वाचली पाहिजे शाळांमध्ये अनेक मिळतात घरामध्ये एखादं वृत्तपत्र असलं आलं तरी ते वाचलं पाहिजे असं मला वाटतं